सकाळी आम्ही पाच वाजता धावासाठी जातो आणि धावून धावून घिऊन आल्यावर आपण कसं थोडंसं बरं वाटते आपल्याला त्याच्यासाठी आम्ही जातो बा आणि आपल्याला कसं तिकडून सकाडी उठायचं आपलं सकाळी तोंड हात धुतलं का जायचं मग आपलं कसं जाणं येणं थोडंसं आपली तब्येत चांगली राहते पुन्हा आपली हालतही राहते बरी त्याच्यासाठी जावं लागते